तीस जून एकोणीसशे सत्त्याऐंशी माझ्या जन्मतारीख आणि तीन जून एकोण दोन हजार तीन मी दहावीत प्रथम आलो तो दिवस पंधरा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी माझ्या मोठ्या भावाचा जन्मदिवस वीस जून एकोणीसशे सत्त्याऐंशी माझ्या वाइफची जन्मतारीख आणि सोळा नोवेंबर एकोणीसशे नव्वद माझ्या लहान भावाचा जन्मदिवस